मुळातच धर्म हा मानवाला जोडणारा एक प्रकार आहे तोडणारा नव्हे कुठलाही धर्म घ्या त्याच्या पुस्तकांमध्ये किंवा ती जी पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत त्याच्यामधे असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की आमचाच धर्म श्रेष्ठ तुमचा कनिष्ठ असं कुठेही म्हटलेलं नाही आहे त्यामुळे एकमेकांसह कसं एकत्र राहायचं किंवा एकमेकांशी संवाद कसा साधायचा हा मुळातच प्रश्न असताच कामा नये ज्याने त्याने आपापला धर्म व्यवस्थित पाळला सहिष्णुता बाळगली आपल्याबरोबरच इतरांचाही आदर केला सहकार्य केलं तर ह्या गोष्टी आगदी सहज साध्य होण्यासारख्या आहेत त्याचा उगाचंच बाऊ करणं बागुलबुवा करण करणं ह्याची काहीही गरज नाही आहे अगदी आपल्या सणांमध्ये सुद्धा गणपतीमध्ये वगैरे मोठ्या मोठ्या डी जेच्या भिंती लावून इतर धर्मीय लोकं ज्यांना खरंतर गणपती हा सण नसतो त्यांच्याकडे त्यांना ह्याचा त्रास होत असतो हे न करता जर त्यांनी शांतपणे गणपतीसारखा एक सण साजरा केला किंवा मशिदींमधून मोठमोठ्याने अजानचे आवाज न लावता सकाळची वेळ आहे किंवा ज्येष्ठ नागरिक झोपलेले असतात तर त्यांनी योग्य त्या आवाजात जर अजान वगैरे केला नमाज पडला तर कुठल्याही प्रकारे कोणाच्याही मनात द्वेष वगैरे असायचं काहीच कारण नाही आहे हे खरंतर हा खूप मोठा मुद्दा आहे असंच मला वाटत नाही खूप सोपी गोष्ट आहे धर्म म्हणजे त्याचा जो तो आपापल्या परीने उगाचच अर्थ लावून अर्थाचा अनर्थ करत आहे हाच प्रॉब्लेम आहे जे लिहिलेलं आहे आपल्या धर्मग्रंथांमध्ये ते नीट वाचून नीट समजून किंवा फक्त कॉमन सेन्स जरी वापरला तरी एकमेकांचा आदर केला तरी सुद्धा निम्म्याहून कशाला नव्वद टक्के गोष्टी सुटण्यासारख्या आहेत